बरी आहेत काही नाही गं आता थोडंसं विचार चालू आहे बोल ना हां तर अगं पण आता या ना शेतीचे पिकं जे निघालेले आहे सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे मुलांची फीज द्यायची आहे तर कसं करायचं काय करायचं दिवाळी आली हो ना तर तेच आता आणि कुठून महागाई तर एवढी वाढलेली आहे की कुठे पण गेलं तर पैशाशिवाय होत नाही आणि पुन्हा शेताचं जो कापूस जो निघाला आहे तो मजुराला जातं पिकाला जातो आणि आता किती उरन् त्याच्यातून मुलांची फी कशी काय तर तर आता हे आता सरकारचे गव्हर्मेंटचे जे पैसे मिळालेले आहे तर ते ते तर तेवढूश्यात तर काही होऊ शकत नाही कारण ते साधा किराणा पण मिळ मिळत नाही त्याच्यामध्ये होत नाही एक वर्षाचा तर एवढं महागाई वाढलेली आहे तर तेच आहे विचार आता काय करावं

हां आणि पीक पण कमीच आहे पावसामुळे गेलेलं आहे त्याच्यात पण नुकसान आहे भावात आहे पण नुकसान आहे आणि परत महागाई वाढलेली आहे शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे तरच म्हटे गव्हर्मेंटनं विचार करून शि मुलांचं शिक्षण फ्री करायला पाहिजे असं मला वाटतं हे असं पाचशे रुपये न देता आणि हे आता आपल्याला लाडकी बहीण हे ते न देता मुलांचं शिक्षण जर फ्री करेल ना तर खूप चांगलं राहील असं मला वाटतं म्हणजे जेही आपलं जे बचत होते वर्षाची आपण हे किती कष्ट करून हे करून बचत जे करतो आपली मेहनत जे वाचते ते पूर्ण मुलांच्या शिक्षणासाठी जाते आणि शेवटी हातात आपल्या काहीही राहत नाही पण हे माझं असं मत आहे की हे जे आपल्याला पैसे मिळते आहे शेतीचे मिळतं आहे लाडकी बहिणीचे मिळते आहे अजून कोणती स्कीम जे मिळते आहे ह्या सगळ्या स्कीमा बंद व्हायला पाहिजे आणि मुलांचं शिक्षण फ्री करायला पाहिजे आणि असं असं हां हो तर असं मला वाटते की आपण सगळ्याजणी मिळून असं काही आपण करायला पाहिजे हा मुद्दा उचलला पाहिजे ठीक आहे हां